बाळ जन्मल्यानंतर पाचव्या दिवशी एक हिंदू धर्मामध्ये पाचवीची पूजा करतात नंतर बाराव्या दिवशी बारसं केलं जातं नंतर मूल सहा वर्षाचं झाल्यानंतर एक उष्टावण हा एक प्रकार आहे म्हणजे त्या दिवसापासून मूल अन्न खाऊ शकतं आणि नंतर आहे वाढदिवस